मला ट्रेकिंगच्या ट्रेकिंगची खूप आवड आहे आम आम्ही मित्र मित्र विविध मोहिमेवर जाय जा जातो ट्रेकिंग करताना खरंच खूप आनंद एक उत्साह एक जि जिद्द साहस मिळते आणि अशीच आम्ही कुठे ना कुठे तरी ट्रेकिंग ठरवत असतो जात असतो आणि अशीच एक ट्रेकलाच जात होतो जेव्हा आम्ही सर्व मित्र एका ठिकाणी इ इ जाता एका किल्ल्यावर जात असताना हरवलो होतो रस्ता चुकलो होतो आणि आणि त्याच वेळी आमचा एक खूप मोठा अपघात झाला होता आणि दोन तीन वेळा गाडी पलटी झाली होती आणि असेच त्या आणि एवढं एवढं भयानक ठिकाण होतं ते की जे ज्या ठिकाणी कोणच कुठलीच मानवी वस्ती नव्हती आणि धरणाचं धरणाचं पाणी पाणी ज्या साईडला मागं येतं त्या त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दिशेला एका दहा दहा फुटावरून आमची गाडी पडली उ पलटी झाली होती दोन तीन वेळा पलटी मारून एका ठिकाणी एका अंगावर पडली होती आणि त्या ठिकाणी कोणता कोणतंही नेटवर्क नव्हतं आणि आम्ही त्यातून थोडे पुढं त्याच मार्गाने ज्या मार्गाने आम्ही गाडी घेऊन आत आलो होतो त्याच मार्गाने आम्ही त्याच मार्गाने आम्ही पुढे गेलो व तिथं गेल्यावर एका ठिकाणी नेटवर्क आलं थोडंच एक चारशे मीटरवर गेल्यानंतर नेटवर्क आलं आणि तिथून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मित्रांना तसेच हेल्पलाईनला मदत करण्यासाठी कॉल केला होता आणि तेथीलच जवळच्या गा गावातीलचं लोकांनी आम्हाला मदत केली व तिथून बा आम्ही बाहेर निघलो ही ही गोष्ट आहे एका रंगडा रांगणा किल्ल्याव किल्ल्या किल्ल्याव किल्ल्याच्या पायथ्याशी घडलेली आणि आम्ही आम्ही असेच हरवलो होतो ज्या ठिकाणी कोणतीच महान वस्ती नव्हती रस्ताच चुकलो होतो भटकलो होतो आणि खरंच जर एका ठिकाणी जर जायचं असेल किंवा ट्रेक करायची असेल त्या त्याच्या आधी तुम्हाला त्या मार्गाचा अभ्यास क केला पाहिजे काही आणि खरंच आणि ट्रेक करताना कोणतेही कोणतेही अति अतिधाडस अतिसाहस तुमचे जीवा जीव सुद्धा घेऊ शकतो